लँडलाईन फोन आणि मोबाईल फोनमध्ये फरक म्हणजे लँडलाईन फोन हा फक्त लँडलाईन नंबरशी आपण जोडू शकतो आणि इतरही जोडू शकतो व मोबाईल फोनमध्ये आपण वेगवेगळे फक्त फोन न करता बाकीचेही कार्य करू शकतात जसे की व्हिडिओ कॉल करणे वेगवेगळे माहिती घेणे यूट्यूब बघणे त्यामध्ये बऱ्याचशा अशा फॅसिलिटी उपलब्ध असतात तसे लँडलाईनमध्ये फक्त आपल्याला फोन करू शकतो आपण आणि फोर जी आणि फाय जी म्हणायचं गेलं तर फाय जी हे उत्तम आहे ते नेट फास्ट चालू शकतं फाय जीचं त्याच्यानंतर ब्ल्यूटूथ हे असं एक यंत्र आहे ज्याच्यामध्ये आपला डेटा भरलेला असतो व तो आपण टीव्हीला किंवा मोबाईलला कनेक्ट करू शकतो